हो माझा एक मित्र आहे त्याचं नाव सुयोग आहे त्याच्या त्याचं स्वप्न साकार झालं त्याला जसा जॉब हवा होता तसा त्याला बँकमध्ये जॉब भेटला त्याला बँक मॅनेजर तो झाला तेव्हा त्याच्यासाठी मी एक छोटीशी कविता लिहिली होती आणि त्याने लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलं होतं आणि त्या स्ट्रगलवरूनच मी त्याच्यासाठी चार छोट्या ओळी अशा लिहिल्या होत्या आणि त्या त्याला खूप जास्त आवडल्या आणि तो खूप भावुक झाला सो ती फल पहिली कविता माझ्यासाठी होती की मी एखाद्याला ती केली आणि त्याला खूप जास्त आवडली होती